मी तुमच्या साईटहून एक मोबाईल मागवला होता कृपया करून माझ्याकडून एक चूक झालेली आहे मी मॉड्येल क्रमांक व्ही नाईन हा मोबाईल मागवला होता परंतु त्याऐवजी मला व्हि नाइन प्रो हा मोबाइल मागवायचा होता कृपया या संदर्भात मला मार्गदर्शन करावे स्मार्टफोनमधील मॉड्येलची संख्या अनेक असल्यामुळे त्या संदर्भात मी थोडासा कन्फ्यूज झालो होतो आणि ती माझ्याकडून ऑर्डर चुकून पडलेली आहे कृपया ती रद्द करावी आणि त्या संदर्भात पुढील सूचना मला सांगाव्यात सदरचे सदरचा मोबाईल हा मी घेत अस अस असताना काही ठराविक वेळेसाठी तो उपलब्ध झाला होता परंतु त्या वेळेमध्ये मी तो ऑर्डर करू शकलेलो नाही